मी पहिल्यांदा पोहायला मी पाचवीत शिकलो कारण वडिलांसोबत मी प आंघोळीला जात होतो तरी वडील म्हणाले चल विहिरीत जाऊ आंघोळीला तेव्हा गेलो विहिरीला मग असं म्हणाले टाक उडी तेव्हा मला काय माहीत नव्हता किती खोल आहे कसा त्या टाकली उडी मग काय वडिलांनी एक मिनटंभर काय मला जी बुडू लागलेलं बुडतच होतो तर ते वडील म्हणाले भिऊ नको हे करू नको तसं काय तेव्हा माझी एकदा बुड बुडा लागले तेव्हा वडिलांनी मला अद्धर पकडलं आणि बाहेर आणलं त्यावेळेपासून पाण्याचा थोडंफार भितो नंतर नाही नंतर मग धिंगाणाच राडाच तेव्हापासून पोहायला श शिकलो कारण खरं म्हणलं तर पहिलेवर माझं पोहण्याबाबतीत तर माझ्या वडील कारण वडिलांमुळे मी पाहू शकलो ही गोष्ट मी कधीही बदलू शकत नाही